मराठी साहित्य क्षेत्रात संत ज्ञानेश्वरांपासून तर साने गुरुजींपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साहित्य उपलब्ध आहे परंतु प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या घरात संत ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत समर्थ रामदासस्वामींचा दासबोध मनाचे श्लोक यासारखे साहित्य जर विद्यार्थ्याला त्याच्या बाल मनापासून संस्कार करण्यासाठी रुजवलं तर निश्चितच भावी भविष्यात उत्तम नागरिक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज व्यक्तिसमोर आव्हानं भरपूर आहेत पण ती आव्हानं पेलण्याची शक्ती बुद्धी प्रेरणा हे जर व्यक्तीला गरज असेल तर ते अध्यात्मच देऊ शकतं संत साहित्यच देऊ शकतं त्यामुळे संत साहित्याचा मुबलक प्रमाणामध्ये व्यक्तीने किंवा त्या विद्यार्थ्याने आपल्या जीवनात वापर केला तर निश्चितच जीवन आनंददायी त्याला जगता येईल आणि जीवन जगणं सोपं होईल